मला ऑलिम्पिकमधली माहिती घेणं खूप आवडतं मी ऑलिम्पिकमधल्या गोष्टी कशा समाज जीवना कंबाईन नेहमीच्यासुद्धा आता करतो तो एम पी एस सीवर एक मार्ग आहे त्या एम पी एस सीमध्ये ऑलिम्पिकबद्दल असे माहीत असते कारण ऑलिम्पिक हा चार वर्षात खेळला जाणारा खेळ आहे यावर्षी पॅरिसला झाला आहे मग पॅरिसमध्ये जे काही आपल्या भारताला सुवर्ण पदक कांस्य पदक कोणत्या खेळातर्फे मिळालं ते मिळवण्याची मला खूप इच्छा असते मला म्हणजे त्याचा अभ्यास करण्याची माहिती मिळणे मला खूप महत्त्वाची असते आणि ती माहिती आपल्या न्यूजपेपर मोबाईल या माध्यमातून मिळू शकते

कारण हा कसा ऑलिमपिका या खेळाशी निगडित मला जसं ऑलिम्पिक आता हे खेळ होतो या खेळाची आपल्याला माहिती या माध्यमातून कळते ही आता एक फोर जी म्हणजे फाई जी जनरेशन फाय जी आपल्या आधुनिक दुनियामध्ये जवळच असल्यामुळे ही महत्त्वाचे आहे